मी ही वॉइस नोट करत आहे कारण की काल मी ऑर्डर केल्या आहेत दोन तीन गोष्टी त्यात एक हेडफोन्स पण आहेत दोन एक हेडफोन पण आहेत त्यात आणि मला ते माझ्या म्हणजे मी त्याचे पैसे भरले आहेत पण मला आता ते कॅन्सल करायचे आहेत कारण मला कळलं आहे की ते डुप्लिकेट हेडफोन आहेत जे मला गरज नव्हती त्याची आणि मी ते कार्टमध्ये चुकून टाकले त्यामुळे म्हणजे मला माहीत नसताना मी टाकले आणि त्याचे ऑलरेडी मी पैसे भरलेले आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की मला आता त्याचा कसा काय रिफंड मिळणार आहे आणि कसं काय ते सगळं काढून मला घेता येईल तर तुम्ही मला हे कळ कळू शका शकाल का कारण सगळं जर त ते उद्या रात्रीपर्यंत येतील पण आणि सगळेच जर भरले असतील पैसे तर मग कसं काय मिळणार आहेत ते परत तर मला तुम्ही कोणी गाईड करू शकाल का याबाबतीत आणि माझ्या आधीच्याच म्हणजे कार्डवर मला रिफंड येईल की ते कॅन्सल करू शकता येईल की नाही हे पण मला जाणून घ्या घ्यायचं आहे आणि त्याच्याबदल्यात जर मी दुसरं काय आता ऑर्डर करू शकेन आता मला मनी ऑर्डर दिली तर सुद्धा चालेल म्हणजे त्याच्याबदल्यात मी काय तरी दुसरं ऑर्डर करेन पण मला हे कळवा म्हणजे मग तसं मी बघते की मग नाही होत असेल तर मग हे म्हणजे मग कसं काय मग मला मग मग मोठ्या तुमच्या अथॉरिटीजना कंप्लेंट करता येईल सो तसं मला तुम्ही कळवा की आता काय होत आहे मी वाट बघत आहे आणि म्हणून मी ही वॉइस नोट केली आहे थँक्यू